हॅलो सर मी पूजा चौधरी बोलत आहे मी ॲमेझॉन ॲपमधनं एक प्रोडक्ट ऑर्डर केलं होतं सात दिवसांअगोदर बट माझ्या काही टेक्निकल इश्युजमुळे माझं जे पेमेंट आहे ते डिडक्ट नाही झालेलं आहे अकाऊंटमधनं सर तर माझी एक रिक्वेस्ट होती सर की मी जे प्रोडक्ट ऑर्डर केलेलं आहे त्याची तुम्ही होम डिलिव्हरी करून द्या आणि मी कॅश ऑन डिलिव्हरीच प्रोसेस करणार सर तर त्यामुळे माझी ही रिक्वेस्ट जी आहे त तुम्ही ॲकसेप्ट करून माझ्या ॲड्रेसवर जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही डिलिव्हर्ड करून द्या सर एवढी रिक्वेस्ट होती तुमच्यापुळे सर